हां मला नैसर्गिक निसर्गाचे चित्र काढण्यास किंवा निसर्गाविषयीचा विषय किंवा त्याच्याविषयी थीम रेखाटण्यास मला आवडते आणि म हे निसर्गावरच चित्र रेखाटन करायचं मी ठरवलेलं आहे